एक लाख दोन हजार दोनशे चार तीन लाख चार हजार आठशे तीन आठ लाख तीन हजार सातशे दोन नऊ लाख पाच हजार एकशे एक दहा लाख दहा हजार दोनशे आठ